आत्ताचं मनोरंजन हे राज्यामध्ये एक मोठं हे झालेलं आहे की पिच्चरचे नाटकाचे ह्याच्यामध्ये बाहेरून आलेली माणसं मुलं लहान लहान परत मोठी मोठी माणसं ही येतात आपल्या स्वतःचं का तिकडे स्वतःचे हॉबी दाखवतात पण ती विचार एवढे लांबून आलेले असतात त्यांना म्हणजे एक आव्हान असतं त्या गोष्टीचं की आपल्याला मिळेल की नाही रात्रोरात्री लायनीत उभे असतात रस्त्यावर म्हणजे त्या थे ह्याच्या मा थेटरच्या मागे असं रस्त्यावर उभी असतात की काय करायचं आपल्याला भेटेल की नाही आपल्याला चान्स भेटेल की नाही इथे मनोरंजनामध्ये जायला कोण कोण पिच्चरमध्ये बघतं कोण कोण नाटकामध्ये उभं तर कोण टी व्ही सिरियलमध्ये बघतात असं भेटेल की नाही कारण आत्ताचं एवढं कॉम्प्यु हे झालं आहे सगळीकडे आ एकमेकांच्या ह्याच्यावर म्हणजे मनोरंजन करायचं कुठे कुठे करायचं हे सगळे मुलं लहान असो मोठे असो शोधतच असतात कुठे म्हणजे आपलं टॅलेंट आपलं हे स्वतःचं हे दाखवायला होबी दाखवायला व सगळं आपलं म्हणजे म् कसं आपण दुसऱ्यांना सगळ्यांना मनोरंजन करायचं हे सगळं लहान लहान मुलं मोठी असून दे असून दे वयस्कर असून सगळे जणांमध्ये काहीतरी आतमध्ये लपलेलं असतं ते शोधत असतात की आम्हाला कुठे मनोरंजनामध्ये भाग भेटेल हे म्हणजे आताचं एवढं क् हे झालेलं आहे जगामध्ये काय करायचं काय नाही वगैरे समजत नाही आणि त्यांचं हे एक म्हणजे मनोरंजन हे करायचं कुठेतरी करायचं आणि मोठं असं होऊन जायचं आणि पुढे पुढे जायचं असंही लहान मुलांमध्ये पण चालू झालं आहे मोठ्या माणसांमध्ये आणि मध्यमवर्गीय मुलांमध्ये कॉलेजच्या तर्फे होतं शाळेमध्ये होतं मनोरंजन कुठे बाहेर हे शो मुलं अशी पुढे पुढे जात असतात मग ते एकदम कॉम्पिटिशन